मराठी भाषा ही मराठी राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेमध्ये खूप मोठी भूमिका बजावते ही भाषा फक्त महाराष्ट्रातच नाही तर गोव्यामध्ये पण बोलली जाते आणि तिथली ही बोली भाषा आहे मराठी भाषा मराठी भाषेमधील लावणी वगैरे हे सर्व खूप लोकप्रिय आहेत पूर्ण देशातच नाही तर पूर्ण जगामध्ये मराठी भाषे मराठी संस्कृतीला खूप मान आहे लोकांना लोकांसाठी खूप लोकप्रिय आहे ही मराठी भाषा आणि त्याची संस्कृती सुद्धा लावणी वगैरे हे सगळं तर मराठी भाषेतला एक मुख्य भाग आहे म्हणजे लावणीला सगळेच लोक ओळखतात महा महा महाराष्ट्रामधील लोकनृत्य म्हणून लावणीच प्रसिद्ध आहे आणि मराठी संस्कृती ही बाहेरच्या देशातल्या लोकांना खूप आवडते ते लोक येतात इकडं पर्यटनासाठी फिरतात वगैरे आणि आपल्या देशात आपल्या राज्यामध्ये लोक जसे राहतात तसं ते लोक त्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करतात व तसा राहण्याचा प्रयत्न करतात पर्यटनाच्या वेळेस आल्यावर बस